काय आज पहिला दिवस आहे ना तुझा याच्या आधी केलं आहे का दुसऱ्या कोणच्या रेस्टॉरंटमध्ये काम हां मग आता हां आपलं हॉटेल आहे जे ते चांगल्यापैकी हॉटेल आहे तिथे चांगले लोक येतात आणि म्हणजे असं साधं रेस्टॉरंट नाही आहे आपलं तुला माहिती आहे ना राहण्याचंही हॉटेल वरतीच आहे सगळे कस्टमर्सही खाली जेवायला येतात हां तर टेबल नंबर लक्षात ठेवायचे ते होतील तुला हळूहळू हां तर बिलिंग त्या टेबल नंबरप्रमाणे असतं पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे की द कस्टमर इज ऑल्वेज राईट हां कधीही आपल्याकडे आलेल्या गिऱ्हायकांशी वाद घालायचा नाही ते आपल्याशी कसेही बोलले तरी त्यांच्याशी आपण व्यवस्थितच बोलायचं आपल्या मेन्यूवर एखादी एखादा पदार्थ नसेल आणि त्यांनी जर का तो ऑर्डर केला तर त्यांना लगेच हा आमच्याकडे मिळत नाही असं सांगायचं नाही विचारून येतो सांगायचं किंवा विचारून येते असं सांगायचं आणि मग पाहिजे तर आत जाऊन विचारायचं कधी कधी शेफ तयार करूनही द्यायला तयार असतो आणि नाही तर मग त्याच्याऐवजी दुसरा एखादा सुचवायचा हां तर तू हो हो ते सांगतील त्यांना सवय असते कारण की आणि बरेच वेळा कसं असतं आपल्या मेन्यूवर आपण सगळं सगळं छापत नाही आता सूपचंच उदाहरण घे की आपल्या मेन्यूवर साधारण पाच सहा सूप्स आहेत पण ती सोडून दुसरंच कोणतं तरी एखाद्याने मागितलं तर ते करून देण्यासारखं असतं तर नाही आहे असं सांगायचं नाही त्यांना दुसरं एखादं घ्यायला सांगायचं हां आणि लक्ष ठेवायचं तुझी जी जी टेबलं असतील त्या टेबलांवर कोणाला काय हवं आहे उशीर करायचा नाही

हां म्हणजे कोणी रेस्टॉरंटबद्दल कम्प्लेन केली तर सांगायचं की तिथे तो कम्प्लेंट बॉक्स आहे किंवा त्या आपल्या मेनूवर एक नंबरही दिलेला आहे तर तुम्ही त्यांना कॉल करू शकता असं सांगायचं कस्टमरला आणि तुझीच जर काही कंप्लेंट करतं आहे असं वाटलं तरी सुद्धा त्यांना करू दे आपण ते सांभाळून घेतो त्याची काळजी करू नकोस आणि तुला युनिफॉर्म वगैरे मिळाला आहे का अच्छा पण म्हणजे माप वगैरे देऊन आली आहे मग तो मिळेलच अजून काही आहेत तुला प्रश्न काही प्रश्न असतील तर इतर तुझ्या आधी काम करणारे लोक आहेत त्यांना विचारलंस तर ते सगळे तुझी मदत करतील हां म्हणजे एक सुपरवायजर असतोच त्याला विचारायचं आपले सगळे शेफ जुने आहेत त्यांना विचार एकच लक्षात ठेवायचं मी सुरवातीला सांगितलं तसं की कोणाशी वाद घालायचा नाही कोणाला उलटून उत्तर द्यायचं नाही हां आणि टेबल नंबर लक्षात ठेवायचा त्याच्यावर तुझ्या टिप्स अवलंबून आहेत त्यामुळे लक्षात राहू दे ठीक आहे मग बेस्ट लक